हॅलो प्रियंका अगं एक प्रॉब्लेम म्हणजे मध्ये तू म्हणालेलीस ना पासपोर्टचं ते काय झालं आहे मागच्या वीस वर्षापूर्वीचा तू मध्ये एकदा सांगितलेलंस ना मला पासपोर्टबद्दल म मी वीस वर्षापूर्वीचा जो पासपोर्टचा फोटो आहे तो तो त्याच्यात आणि आत्ताच्यात काहीच साम्य नाही आहे मग तिथं काय प्रॉब् प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून ते फोटो मला चेंज करायचा आहे

चाले हां मग तू मध्ये सांगत होतीस ना तू पासपोर्ट काढलंस आणि फोटो काढले त्यांचा त्यांच्या त्यांच्याकडं जाऊन काढला फोटो तर काढतील काय व्यवस्थित हां तुझा पण चांगला आला आहे तो चालेल नाही तर आमचा सगळा ग्रुप चालला आहे थायलंडला हां आणि माझं कॅन्सल व्हायचं फोटोमुळं मला तेवढ्या कमी वेळात मिळेल काय फोटो काढून पासपोर्टचा पूर्ण प्रोसेस होईल का तू पण मला वाटतं लगेच काढून घेतलेलास ना

तुमची कशी झाली ट्रिप हां आणि तू येऊ शकशील काय माझ्याबरोबर तुला सवड असेल तर चालेल का मीच येऊ तू येशील चालेल मला आत्ता एक आठ दिवस आहे सवड चालेल चालेल चालेल तू ये मग हां तू ये कधीही सोमवारी येणार बुधवारी हां चालेल ते माही ते हे पण पाहिजे होती मला माहिती पासपोर्टच्या फोटोची चालेल हो हां चालेल चालेल ये मग आपण जाऊया ऑफिसमध्ये हां